कलाविषयक शिकण्याची प्रक्रिया ही अत्यंत प्रेरणादायक आणि सृजनशील असू शकते हे आणि समजून घेतले आहे कला शिकणे म्हणजे केवळ चित्रकला किंवा शिल्पकला शिकणे नव्हे तर त्यामागील विचारांची प्रक्रिया तंत्र आणि सृजनशीलता वाढवणे हेसुद्धा आहे कला वर्गामध्ये सामील होणे हे माझ्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशक्तीला एक नवीन दिशा देण्यास मदत करते उदाहरणार्थ एक कला वर्गात मला विविध माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळते जसे की पेंटिंग स्केचिंग शिल्पकला आणि डिजिटल आर्ट हे माध्यम माझ्या कलाकाराला एक नवीन दृष्टिकोन देतो कला वर्गात शिकताना मी रंगांचे संयोजन आकारांची रचना आणि प्रकाश छायांचे महत्त्व यांसारखे तांत्रिक गोष्टी शिकतो या गोष्टीच्या मदतीने मी कलाकृती अधिक प्रभावी बनवू शकतो उदाहरणार्थ पेंटिंग करताना रंगाचा योग्य वापर तंत्राचा अभ्यास आणि त्याचा योग्य वेळी उपयोग कसा करावा हे शिकणे महत्त्वाचे असते कला वर्गांमध्ये सामूहिकपणे काम करण्यामुळे एकत्र काम करण्याची इतरांपासून शिकण्याची आणि आपले विचार शेअर करण्याची सवय लागते मला माझे काम करणे खूप आवडते आपले मत शेअर करताना माझे अभिप्राय मिळतात ज्यामुळे मला कला समजून घेण्याची एक नवीन दृष्टिकोन मिळतो कलावर्गामध्ये मला कलेचा इतिहास आणि विविध कलाकारांची कामे समजून घेता येतात हे मला प्रेरणा देतात आणि कलेबद्दल अधिक खोलवर विचार करण्यास प्रवृत्ती करतात प्रत्येक कलाकाराचे कार्य हे एक कथा सांगते आणि त्या कथांच्या मागील विचारांच्या एक अत्यंत आवात्मक पण आनंददायक प्रक्रिया असते एकूणच कलावर्ग किंवा कार्यशाळेचा अनुभव हा स सर्वांनी केला पाहिजे कला शिकणे हे केवळ तंत्रज्ञान शिकणे नव्हे तर आत्मअभिव्यक्ती आणि नवीन विचारांच्या शोधाची एक यात्रा आहे असे मला वाटते